मुलांना मराठी भाषा शिकवेणे हे महत्त्वाचे आहे असे मला वाटते कारण मराठी भाषा शिकवणे म्हणजे मराठी भाषेची पारंगतता मिळवण्याबाबत नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि भावनिक विकासाच्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकते त्यातला आपण सांगू शकतो संस्कृतीची जाणिव मराठी भाषा शिकल्याने मुलांना महाराष्ट्रातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि पारंपरिक गोष्टीची माहिती मिळते हे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला जास्त प्रभावित करते लोककला आणि साहित्य मराठी भाषेतील साहित्य गाणी कथा आणि लोककला यांचा अनुभव घेण्यास मदत होते हे त्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांचीही माहिती होण्यासाठी त्यांना खूप मदत होते भाषिक कौशल्य मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना मराठी शिकल्याने मुलांना त्यांची मग स्वत ची जर मातृभाषा मराठी असेल तर त्यांना ती स्वतः समजून घेता येते तसंच त्यांच्या भाषा कौशल्यामध्ये ती महत्त्वाची भूमिका पार पाडते वाचन आणि लेखनाच्या कौशल्यामध्ये विकास होण्यामध्ये त्या मातृभाषेमध्ये किंवा मराठीमध्ये अनेक प्रकारचे संदर्भ आपल्याला देऊ शकतो आपण एकाच एकाच शब्दाला अनेक प्रकारचे शब्द आहेत किंवा एका शब्दाचे अनेक प्रकारचे अर्थ आहेत ते आपण त्यांना सांगू शकतो त्यानंतर सामाजिक संवाद प्रभावी सं संवाद सांगण्यासाठी संवाद साधण्यासाठी भाषेची पारंगतता असणे आवश्यक आहे मुलांना स्थानिक लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी नक्कीच मराठी भाषेचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर शिक्षणाची संधी आपण जे म्हणतो तर बऱ्याच शैक्षणिक सामग्री हे मराठीमधून उपलब्ध आहे आणि मराठीतून त्याच्या त्या अतिशय समजून घेतल्यामुळे त्यांना ते समजल्यानंतर विसरणे शक्यच होत नाही अतिशय ते समजून घेतलं जातं त्यामुळे शिक्षण हे मराठीतूनच असावं त्याचबरोबर मातृभाषेतील संवाद आणि संवाद साधण्यामुळे मुलांचा भावनिक आधार मजबूत होतो आत्मविश्वास मजबूत होतो त्याचबरोबर मराठीतील कथा त्यांना वाचण्याचं भान मिळू शकतं एकाच भाषेशिवाय अनेक भाषेची शिकवण मुलांना एकत्र करते त्याचबरोबर अनेक कुटुंबांमध्ये मराठी हीच प्रमुख भाषा असते तर मुलांना एकत्र स्वत ला जर मराठी आलं तर ते सगळ्यांशी संवाद साधू शकतात त्याचबरोबर समोरचा माणूस कोणत्या प्रकाराने मराठी बोलतो आहे एकाच शब्दाचे विविध अर्थ होतात तसेच विविध शब्दांसाठी सुद्धा एकच शब्द असतो म्हणी वाक्प्रचार हे अनेक प्रच प्रकारांनी मराठी भाषा ही समृद्ध आहे त्यामुळे मराठी भाषेत शिकवणे हे मुलांना अतिशय योग्य आहे असं माझं मत आहे